मला माझ्या जीवनात आय टी क्षेत्रात डेवलपरची मोठी पदवी मिळवायची आहे हे ह्याच्याशिवाय माझे आणखी पुष्कळ व्यक्तिगत ध्येय आहे जसे की मला चांगल्या कंपनीमध्ये जॉब लागला पाहिजे अजून चांगला सॅलरी पॅकेज रहायला पाहिजे अजून मी आपल्या परिवाराला हसवून खेळत चांगलं ठेवलं पाहिजे अजून महत्त्वाकांक्षा अशा आहेत की आपल्या समाजासाठी काही तरी चांगलं केलं पाहिजे म्हणजे जास्तीत जास्त नाही तर आपण थोडं तरी करू शकलो पाहिजे ज्याने की आपला समाजात आपली मदत होईल अजून काहीतरी त्यांना मदत मिळेल की ज्याच्यातून आपला समाज वाढेल अजून आपण मी रोज प्रयत्न करत असतो की आपण आय टी क्षेत्रासाठी पदवी मिळवायसाठी आपण अभ्यास चालू ठेवला पाहिजे अजून दिवसातून जास्तीत जास्त अभ्यासाला वेळ दिला पाहिजे अजून जेवढ्या पण चाचण्या आहे त्या पूर्ण केल्या पाहिजे अजून मला उत्तेजन ह्याच्यातून मिळते की आपण जे नवीन प्रकल्प करतो त्याच्यात काहीतरी नवीन शिकायला मिळते काहीतरी नवीन आपण करतो अजून त्याचं जेव्हा रिझल्ट येतो तेव्हा थोडंसं चा छान वाटते तर आपण रोज नवनवीन चाचण्या देत रहाल्या पाहिजे अजून मी देत असतो चाचण्या अजून त्याच्यातून आम्हाला च चांगले गुण मिळाल्यावर असं उत्तेजन वाटते आणखी आणखी करण्याचा प्रयत्न करतो मी आणखी छान करण्याचा दिवसेंदिवस अजून त्याच्यातून जेवढे पण उत्तरं मिळतात अजून जेवढे पण आउटपुटस् येतात ते त्याच्यातून मला उत्तेजन मिळते अजून आय टी क्षेत्रात ॲज अ डेवलपर मला उत्तीर्ण व्हायचंय